सहसा आमच्याकडे साजरा करणारे सण भरपूर आहेत मराठ मराठवाड्यात तरी सहसा त्यातल्या त्यात दिवाळी दसरा खूप मोठा सण दिवाळीला काय सगळे एकत्र पाहुणे घरचे सगळे नातेवाईक येत असतात व सर्व आनंद घेत असतात फटाके असतील काय असेल बाकी सांस्कृतिक कार्यक्रम भरपूर दिवाळीत आनंद साजरा करता येतो दिवाळी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो मराठवाड्यात व पाडवा हा नवीन वर्ष म्हणून साजरे केला जातो मराठवाड्यात पाडव्याला नवीन गुढी उभारून म नवीन गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केले जाते मराठमोळी संस्कृती व दसऱ्याला देवीची पूजा केली जाते व घर स्वच्छ केले जाते घरात विविध नवीन काय काय पदार्थ बनलेले जातात सण मराठमोळा खूप सुंदर आहेत